हो प्रवास करत असताना स्वच्छतालये पेट्रोल पंप किंवा खाण्यापिण्याचे पर्याय अशा सेवा कमी प्रमाणातच असतात जास्त करून तरी म्हणाजे आता आम्ही आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला घाट लागतो त्यामुळे वाटेवरती आम्हाला पेट्रोल पंप नाही भेटत जर आम्हाला पेट्रोल भरायचंच असेल तर घाटाच्या खाली किंवा गेल्यानंतर घाटाच्यावरती आम्ही अधेमध्ये पेट्रोल नाही भरू शकत आणि स्वच्छतालय म्हटलं तर बस स्टँडवरचे स्वच्छतालय बघितले तर तिथे जावंसंच वाटत नाही आणि अधेमध्ये तर कुठे स्वच्छतालय नसतातच त्यामुळे तीचा पण प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागतोच गेलो तर घरी किंवा तिकडून गेल्यावर नंतर आम्ही जाणार आमच्या डेस्टिनेशनवरती तिथे कुठे बाथरूम वगैरे असलं तर तिथे नाहीतर अधेमध्ये वगैरे काही कुठे जायला भेटत नाही आता खाण्यापिण्याचं म्हटलं तर घाटामध्ये अधेमध्ये आंबोली घाटामध्ये आहेत पण गगनबावडा त्या साईडला जाताना घाटामध्ये काहीच नाही आहे तिथे फक्त जायचं आणि यायचं असं आहे त्यामुळे खा तिकडे जात आंबोलीला जाताना काही इतका प्रॉब्लेम नाही येत कारण की मध्येमध्ये हे एक धबधब्याजवळ इकडे एक दुकान आहे म्हणजे थोडी दुकानं आहे पुढे गेल्यानंतर सनसेटला पण एक दु थोडी दुकानं आहेत तिथे इतका काही प्रॉब्लेम नाही येत पण बाकी गगनबावडा कोल्हापूर साईडला जाताना वगैरे प्रॉब्लेम्स येतातच अशा प्रॉब्लेम्सना आम्हाला फेस करावं लागतंच